भारतीय समाजात जातीधर्माचे खूप महत्त्वाचे स्थान आहे जसे की इतर धर्म म्हटलं तर मला भारतातील सर्व धर्म आवडतात मुस्लिम धर्माचे मला रमजान नम्बरची ईद येते ते खूप आवडते कारण मुस्लिम लोकं जे एक महिन्याचे उपवास करतात बिना पाणी पिल्याने करतात आणि बौद्ध धर्माचे जे बौद्ध भिक्षू आहे ते तीन महि ने उपास करतात त्याला वर्षवास उपवास म्हणतात आणि फक्त ते एकाच वेळा जेवण करतात बारा वाजता आत सकाळी जेवण करतात आणि मग दुसऱ्या दिवशी परत दुपारी बाराच्या आतच जेवण करतात रात्रीच्या वेळेस ते काहीही खात नाही जसे की हिंदू धर्माचे दिवाळी हा सण आवडतो कारण दिवाळीत धर्मा घराची साफसफाई करतात रात्री फटाके फोडतात नवीन नवीन कपडे घालतात आणि चिवडा लड्डू शंकरपाळे करतात चकल्या असे अनेक पदार्थ बनवतात आणि मग एकमेकांच्या घरी नेऊन देतात